माझ्या आंगण्यात मी सगळी देशी झाडं लावलेली आहेत माझ्याकडे उपलब्ध असलेल्या जागेचा विचार करून मी झाडांची लागवड केलेली आहे त्यामध्ये सुमारे बारा झाडं आहेत ती फळं झाडं आहेत आणि बहुतांश सगळी फुलझाडं आहेत त्यामध्ये पारिजातक आहे बकूळ आहे पिवळाचाफा आहे हिरवाचाफा आहे लालचाफा आहे जास्वंदाचे वेगळे वेगळे प्रकार मी लावलेले आहेत सदाफुली आहे त्याचबरोबर मोगऱ्याच्या दोन तीन प्रकारच्या जातींची वेल मी लावलेले आहेत रांजाई आहे माझ्याकडे फळांच्या बाबतीत म्हटलं तर माझ्याकडे अंजिराचं रोप आहे पेरूचं आहे सीताफळ आहे केळी आहे डाळिंब आहे लिंबू आहे जांभूळ आहे डाळिंब आहे या सगळ्या झाडांची देखभाल नियमित करावी लागते त्याला कोणत्या झाडाला सूर्यप्रकाश किती हवा पाणी किती हवं किती दिवस पाणी तोडायचं याची सगळी माहिती मी करून घेतलेली आहे सुदैवाने माझ्या अंगणात असलेली माती काळी माती आहे त्या मातीत जे कोणतं बीज पडेल बी पडेल ते रुजून ते चांगल्या पद्धतीनं अंकुरतं आणि ते फळ फूल भाजी असं देतं मी वेगवेगळ्या पालेभाज्यासुद्धा लावलेल्या आहेत मेथी आहे पुदीना आहे कोथिंबीर आहे पालक आहे या सगळ्या झाडांची काळजी घेण्यासाठी मी माझा स्वयंपाकघरातले जे साली आहेत कांदा लसूण फळं याच्या ज्या साली आहेत त्याच्यापासून मी कंपोस्ट खत करते काही फळांच्या साली जसं की केळी आहे लिंबू आहे संत्री आहे मोसंबी आहे याच्या साली मी मिक्सरमध्ये काढून घेते त्या गाळून ते पाणी मी थोडं थोडं सगळ्या झाडांना घालते जेणेकरून ती झाडं फळ फुलं चांगल्या पद्धतीनं देतात बहरलेली राहतात आणि वर्षातले सगळे दिवस मी त्या फला फळांचा फुलांचा आस्वाद घेऊ शकते त्याचबरोबर जी फुलझाडं आहेत त्यांच्यासाठी मी जीवामृत आणते कंपोस्ट खत आणते गांडूळ खत आणते आणि रिपॉटिंग वेळच्या वेळी करते त्याला पाणी देणं त्याच्या कुंड्या वेळच्या वेळी बदलणं झाड मोठं झालं की मोठी कुंडी घेणं या पद्धतीनं घरच्याच किचन वेस्टमधून मी खत तयार करते तसंच बागेत जो पालापाचोळा पडतो त्या पालो पाच पालापाचोळ्यापासूनसुद्धा मी खत तयार करते आणि अशा पद्धतीनं मी माझ्या अंगणातल्या फळांचा फुलांचा चांगल्या पद्धतीनं आस्वाद घेता येऊ शकतो या सगळ्या झाडांची काळजी घेणं त्यांच्याशी गप्पा मारणं त्यांना प्रेम प प्रेमाचा स्पर्श देणं यात मलाही खूप आनंद मिळतो आणि अशी बहरलेली बाग बघून आमचं मनही प्रसन्न राहतं